हॅलो म्हणजे जी च्यानल जे असतात खऱ्या आणि खोट्या बातम्या जास्त आपल्याला

माहिती पडते आणि जास्त प्रसारण होतो त्यानंतर समाजामध्ये जे घडतं ते काय अनावधानाने घडतं आणि चुकीचं बी घडतंय अशा बातम्या भरपूर पसर पसर प्रसारण होते जात जाते आणि त्या घटना घडल्यानंतर मग वाद विवाद होतात काही भांडण होतात काय तन म्हणजे म्हणजे हे चालू राहते सारखंच नंतर या एखादया गोष्टीवर आपण जर विश्वास जर ठेवतो नाही विश्वास नाही ठेवल्यानंतर बी घटना घडत जातात आणि अनावधानानंतर पुन्हा आपल्याला ती बातमी खऱ्याही होतात आणि खोटयाही होतात असा प्रकार भरपूर घडला जातो आणि टी व्ही वर बातम्या ज्या येतात चॅनेल त्यांच्या काही तिखट मीठ लावून बी हे करतात गोष्ट मानली जाते खरी व खोट्याबी असत्याात काही खऱ्याबी असतात नंतर मग ती बातमी आपल्याला माहिती आणि प्रसारण द्या जातील